गझल गझल हा पण एक लोकप्रिय गीताचा प्रकार आहे मला गझल खूपच आवडतात ऐसी लागी लगन ही गझल मीराबाईविषयी अनुप जलोटानी खूपच सुंदर गायलेली आहे मीरा मीरा आणि ग कृष्णांचं याच्यामध्ये फार अतूट ना नातं आहे तसं ठुमक चलत रामचंद्र हे तर रामावरच आहे जसं राम लहानपणी असे चालत होते ठुमकत ठुमकत पायात पैंजण आवाज येत तेव्हा कौसल्या राणी त्याच्या पाठीमागे कशी धावत होती दुडूदुडू हे हे यामध्ये हे वर्णन आहे आणि पंकज उधासनी गायलेलं चिठ्ठी आई है चिठ्ठी आई है हे तर देशभक्तीपर गीत आहे तिकडे जवानांना हे गाणं गझल ऐकली की असा उत्साह त्यांच्यामध्ये येत होता की ते म्हणजे त्यांना फारच हे शक्ती मिळत होती हे गझल ऐकली की वसंतराव देशपांडे यांचं गीत आहे सावरे वैजइयो किंवा नदीया किनारे मोरा गाव हे ह्या गझली तर फारच गाजलेल्या आहेत त्या खूपच प्रसिध्द पण आहे तसेच मराठीमध्ये सुद्धा खूपच गझली आहेत सुरेश भट यांनी गायलेल्या अशा बरेच अशा गझल आहेत पंकज उधासनी गायलेले म्हणले तर आपण ऐकलंच आहे त्यांचे तर प्रत्येक गझलामध्ये काहीतरी भा भाव किंवा प्रत्येक गझल गायकामध्ये असे काहीतरी भाव वर्णन प्रत्येकाविषयी असं ओतप्रोत भरलेलंच असतं आहे त्याच्यामुळं ह्या गझली मला फार आवडतात आणि मी नेहमी ऐकते गझल अजून म्हणलं तर ते अनुप जलोटानी खूपच सुंदर प्रत्येक याचं वर्णन केलं आहे कसा जेवतो काय जेवतो या प्रत्येक ह्याच्यावर त्यांनी वर्णन खूपच छान केलेलं आहे